हॅलो हां बोल काय करते स्वयंपाक करत होते मी आताच स्वैपाक झाला आहे माझा साबुदाणा खिचडी बनवली आहे मी हो चटणी भाकर ये ना तू माझ्याकडे आपण बसून जेवण करू दोघीजणी पावभाजी बनवते मी मस्तपैकी पार्टी हो ये मग सगळ्यांना घेऊन ये तुझ्या मुलांना बरं ठीक आहे मग काय नाही गं का अजून काय आवडतं तुला सांग मला मी बनवते जेवण तू भाकरी हां तू भाकर घेऊन ये मी मटण मा मांडे बनवते बरं ठीक आहे मग आणि अजून काय मग तुला विशेष काय आवडतं ते सांग ना मला मी बनवते मुलांना काय आवडते ते मॅगी नाही गं मी साबुदाणा खिचडी बनवली आहे आजून काय लागतं आहे हो साबुदाना खिचडी पावभाजी अजून काही हो त्या पण त्यांच्यासाठी का त्यांच्यासाठी शेवभाजी बनव ना मस्त आवडीनं खातात त्या त्याला आवडते चपाती चपाती शेवभाजी हां हो हो खिचडी हो हो खिचडी पण आवडते खिचडी बनव मस्त हां दाट हो हो सगळे या माझ्या घरी जेवायला मी बनवतो स्वैपाक तू बनवलेली भाकरी पण घेऊन ये तू बनवलेली भाकरी पण घेऊन ये आणि अजून काय ठेचा ठेचा बनवला आहे ना तू ये घेऊन मग मी बनवते हो खिचडी बनवलेली मग अजून काही हो ठेव मग बर हॅलो हॅलो अगं मी काय म्हणत होते मला मदत करायला ये तू मी मांडे बनवते आहे तर मेकप वगैरे सगळं करून ये जेवायला मग सगळेजण आपण जेवण बसून जेवण करू फेवरेट डीशेश बनवून

ठीक आहे मग ये